हां नमस्कार मॅडम बोला हा हां बोला ना बोला ना ताई बरं बरं बरं तर आम्ही पहिले ना थोडी टेस्ट घेऊ मुलांची पालक आणि विद्यार्थी असं ते दोघांची आम्ही टेस्ट घेऊ आणि त्यामध्ये जर तुम्ही तुमचं मुलगा आणि तुम्ही पालक जर सलेक्ट झाले तर आम्ही नक्की तुम्हाला ॲडमिशन देऊ नाही तसं जनरलच प्रश्न असतील म्हणजे तुम्ही व्यवस्थित अभ्यास घेऊ शकणार का त्याचं नीटनेटके ड्रेस व्यवस्थित पाठवणार का त्यांना डब्ब्या व्यवस्थित देणार का असं तुम्ही व्यवस्थित म्हणजे जर पाठवलं तर आम्ही नक्की प्रवेश देऊ आमची की नी विद्यार्थी संख्या एकदम मर्यादित असते आणि आम्ही मुलांना अगदी चांगल्या प्रकाराने घडवतो आम्ही नुसतंच शिक्षण नाही देत तर माणूस म्हणून तो व्यक्ती पुढे खूप त्या स्वत च्या पायावर उभं राहिला पाहिजे तयार झाला पाहिजे असं आम्ही लहान वयापासून आम्ही तसं त्यांना घडवतो त्यामुळे आमचे खास शाळेमध्ये अगदीच म्हणजे विद्यार्थी कमी विद्यार्थी असतात त्यामुळे तुम्ही उद्याला घेऊन या आम्ही पालक आणि विद्यार्थ्यांचे एक छोटी टेस्ट घेऊ आणि तुमचा प्रवेश निश्चित करूया नाही नाही आता हे कसं असं एकदम नाही सांगता येत ना आता तुम्ही कदाचित तुमचा म्हणजे मुलग्याला जसं दहा मुले पहिलेचे दहा मुलं आहेत त्यां त्यांच्यासाठी कन्सेशन आहे तर तुम्ही जर त्यामध्ये एका वर्गामध्ये आमच्या नं फक्त तीस मुलं असतात आणि त्यांना आम्ही अगदी भरपूर म्हणजे त्यांच्याकडे अगदी आईच्या मायेनं आम्ही लक्ष घालतो त्यामुळे तुम्ही ती चिंताच करू नका आमच्या शाळेत घातलं म्हणजे तुमचा मुलगा नक्कीच चांगलाच होणार एकदम नुसत्याच शैक्षणिक दृष्ट्या नाही तर तो व्य त्याचं व्यक्तिमत्त्वही एकदम चांगलं होणार हे तुम्ही निश्चिन्त रहा बघा तुम्ही आमचं ऑफिस उघडत तसं दहा वाजता आणि तुम्ही अकरा वाजेपर्यंत येऊ शकता अकरा ते चार वाजेपर्यंत तुम्ही कधी येऊ शकतात एवढं करा की त्याचे बाबा आणि तुम्ही प्रत्यक्ष यायला पाहिजे